महाराष्ट्रामध्ये भरपूरसे आडनावांचे प्रकार आहेत मग त्याच्यामध्ये हिंगमिरे म्हणून आडनाव आहे वाघमारे म्हणून आडनाव आहे पुन्हा लांडगे हिरवे काळे गोरे आणखी म्हणायला गेलं तर भरपूरसे असे आडनावं आपल्याला बघायला मिळतात मग भरपूरशे आहेत हिंगमिरे किंवा अजूनच काही म्हणायला गेलं तर लांडगे शेवाळे अजून बोंबले मावशे पावशे बेनकर वटवटे कटकटे लवलवे ददूस काटकर लाटकर वाटकर असे बरेचसे जे आडनावांचे प्रकार आहेत ते महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतातच असं आहे ते